माझे नाव प्रनिल बिराप्पा सरगर आहे मी सांगलीत राहून माझं ग्रॅज्युएशन करत आहे आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी खूप चांगल्या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला एक्सप्लेन किंवा सांगण्याचा प्रयत्न करू शकतो आता प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कोणते आव्हाने किंवा समस्या तोंडावर द्या लागतात जसे समजले की मी आहे जत तालुक्याचा आणि जत तालुक्यात कसं दुष्काळी भाग आहे तिथे उन्हाळ्यात लोकांना पिण्याच्या पाणी सुद्धा नसते माणसांना टँकरद्वारे पाणी हे दिले जाते आणि त्या ह्याच्यामध्ये माणसाने शेती कशी करायची जनावरे कशी पाळायची हे हे एक समस्या आहे आणि जिथं जास्त पाणी आहे तिथल्या शेतकऱ्यांना पण समस्या आहे नसल्याला किंवा अती असल्याला हे माणसाच्या कधीच पदरात पडलं नाही समजू शकता की आर्थिक सहायता आता गोवरमेंटनं म्हणजे स्टँकर देऊन एक चांगली आर्थिक सहायता केली आहे आणि हवामानातील बदल म्हटल्यावर आता आम्ही कसं जत तालुक्याचे शेतकरी आणि तिकडं द्राक्ष बागा जास्त आहेत आणि हवामानात बदल झाला म्हणजे गारा पडतात ज्या टायमाला गारा पडतात रायटिंगच होतं बागाला काय होतं माहिती काय म्हणजे ज्या टायमाला द्राक्ष बाग पिकत असते म्हणजे पिकू पिकत असते आणि ज्या टायमाला ती उत्पन्न म्हणजे काढत असतो आपण त्या टायमाला जर चुकून अतिवृष्टी झाली किंवा जास्त पाऊस पडला किंवा बर्फ पडला तर खूप ते नुकसान शेतकऱ्याला करून जातं म्हणजे तोंडात आलेला घासही सुद्धा शेतकऱ्याला चा नसीब होत नाही आणि नहा लहान पातळीचे शेतकरी म्हणजे जसं की ज्यांची शेती एक पाच एकरापर्यंत आहे त्या शेतकऱ्यांनी म्हणजे कसे हे कराय पाहिजे म्हणजे त्या शेतकऱ्यांना असं जास्त नॉलेज नसते असं पारंपरिक शेती करत असतात म्हणजे खाद टाकत नाहीत रानाला जास्त युरिया किंवा ह्याचा फर्टिलायजेशचा वापर करतात पण गोवरमेंटनं त्यांना सांगितलं पाहिजे की युरिया किंवा डी ए पीचा जास्त वापर न करता तुम्ही गांडूळखत मळी असं शेणखताचा वापर करून उत्पन्न घेतले पाहिजेत आणि हेच आपल्या पुढच्या फ्युचरसाठी ब्राईट आहे चांगलं आहे आपण चांगले जर विचार केले किंवा हे केले तर आपला फ्युचर म्हणजे आपण ऑरगॅनिक शेती केली पाहिजे एक प्रकारे जसं की आम्ही करतो बागाला सगळं ऑरगॅनिक टाकतो किंवा एक्सपोर्टचं द्राक्ष असतात का नाही त्यांना समजत असेल की ऑर्गेनिक म्हणजे काय आणि सांगायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना खूप म्हणजे नुकसान होते अतिवृष्टीमुळे आणि जी आता शेतकरी मका लावते त्यांची मका किडं खाते व त्यांना दोन दोन हजारचा औषध फवाराय लागत आहे एवढं सगळं नांगरायला पैसे रोटरला पैसे पेरायला पैसे सगळ्याला पैसे घालून शेतकरी कायम पुढील वर्षी श्रीमंत असतो म्हटले जाते ना तसेच आहे म्हणजे शेतकरी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही असं एक म्हण आहे अशा प्रकारे म्हणजे शेतकऱ्यांनी असं स्मार्टली वर्क करून शेती केली पाहिजे जास्त स्मार्ट वर्क केलं पाहिजे हार्ड वर्क कमी केलं पाहिजे जिथं लेबरचं जास्त हे लागते तिथं कशा प्रकारे आपण कमी करू शकतो हे बघितलं पाहिजे शेती एक प्रॉपर वेमध्ये केली पाहिजे नाही हे लावते म्हणून आपण लावायचं असं नाही आपल्या म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये जास्त उत्पन्न आहे किंवा बागायत जमीन असेल किंवा करू शकत असतील अशा शेतकऱ्याने हे केलंच पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना समजून घेतले पाहिजे की आपण करतो आहे काय आणि करायला काय पाहिजेल